आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम कशी केली जात आहे याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला आहे कारण म्हणजे मला असं वाटतं की अजून पन आपल्याला असं दिसतं की पावसापाण्याच्या काळामध्ये अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं पण व्यवस्थापन म्हणजे जनतेमध्ये जागृती अजून झालेली असं आपल्याला वाटत नाही त्याचं कारण की डास कमी व्हायला पाहिजे म्हणून अजूनसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रं जी आहेत किंवा त्या त्या परिसरातली आरोग्य व्यवस्थेची लोकं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत डास तयार होणार नाहीत याच्यावर सतत नजर ठेऊन राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट की जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे तिसरी गोष्ट आपल्याकडं मला असं वाटतं रात्री किंवा अपरात्री कधीपण फोन केलात की तुमच्याकडे आरोग्याची सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे बऱ्याचदा ग्रामीण भागामधे अचानक काही अडचणी येतात तेव्हा वेळेस पेशंटला एखाद्या शहराच्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्या मधे व्यत्यय येतात आणि मग तीच जर व्यवस्था ग्रामीण भागात असेल तर त्या म लोकांचं बरचसं चांगल्या प्रकारचं गोष्ट होईल आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक राहायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे वाहनांची व्यवस्था असणं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या जे आजार आहेत ना साधारणपणे पाण्यापासून होणारे आजार आहेत त्याच्याबद्दल लोकांना का काळजी घ्यायला लावणं त्याच्यानंतर राहणीमानाचं प्रबोधन आहेत त्याचं पण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आपल्याकडं आमच्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काळजी घेतो असं दाखवलं गेलं आहे परंतु तसंच असेल याची गॅरंटी मला तरी थोडी कमीच वाटते कारण असं आपल्याला दिसतं की सरकारी दवाखान्याकडे जरी लोकांचा ओढा असला तरी बहुतांशी लोक ही आज विश्वासार्हता हे कुणाकडे आहे तर जास्तीत जास्त ती विस्वार हसा राहता ह्यांच्याकडे आहे खाजगी दवाखान्यांच्याकडे त्यामुळे महाराष्ट्राच्या असताना ह्याच्यावर विचार करायला पाहिजे की आरोग्य सेवा खूप सतर्कतेनं सजगपणानं चालवली पाहिजे